पोस्टाची तिकीट पोस्टाकडूनच मिळते नाणी नाणी नाणीचे मूल्ये संघटना संघटना असतं असं त्यांच्याकडून करते दगडाचे मूल्य आम्ही सर्व मित्रमै मैत्रिणी मिळून आम्ही ते दगडाचे विचारतो हे किती भावात असते काय नाही आम्ही सगळे सर्वजणं त्याची योजना आखतो आम्ही सर्व मिळून त्याचे मूल्य करतो आणि दगडाचे मूल्य करण्याकरता आणि आम्ही सगळ्यांना घेऊन सगळेजणं मिळून आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही सगळ्यांच्या मदतीने त्यांचा भाव करतो त्याचे मूल्यमापन करतो कारण सगळेजणं मिळून आम्ही त्यांचा सगळे मिळून आम्ही ते करत असतो याचा भाव का आहे ते काय आहे आम्ही सर्वांचं ते मिळून आम्ही सगळं मैत्रिणी मिळून ते आम्ही सगळ्याजणी मिळून करतो आता हेच सांगण्यासाठी दगडाचे मूल्य करण्याकरता आम्ही तेच सर्वजण मिळून त्याचे उल्लंंघन करतो कारण ते त्याचा भाव करतो